आमच्या येथील हातला देवीचा परिसर हा खूप सुंदर परिसर आहे त्या ठिकाणाहून आपन पूर्ण धाराशिव देखील बघू शकतो आणि जिथे सुंदर त्या ह्या मंदिराच्या पुढे सुंदर तलाव आहे आणि त्याचबरोबर तिथे सुंदर असा सूर्योदय आणि सूर्यास्त देखील बघायला भेटतो आणि खूप सारे झाडे त्या भागामध्ये असल्यामुळे डोंगरी भागामध्ये असल्यामुळे खूप आपल्याला छान फ्रेश असे ऑक्सिजन देखील भेटते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आपल्याला बघायला भेटतात व तिथले मंदिर देखील खूप सुंदर आहे आणि त्या मंदिरामधली देवी देखील खूप सुंदर आहे आणि त्या देवीचे वैशिष्ट्य असे की शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या देवीचे वैशिष्ट्य मानले जाते